काही दिवसाआधी मी कुडती घेतली होती ती मला स्वस्तात मिळाली पण दोन तीनदा घातली तर ती मला छान वाटली पण त्याच्यानंतर जेव्हा घातली त्याचा कपडा फाटत होता त्याची शिलाईपण निघायला लागली आणि त्याला चार पाच दिवसानंतर धुतल्यावर त्याचा रंगही निघू लागला आणि त्याचे एमरॉयड्रीचे धागेपण निघायला लागले